आमच्या गावामध्ये पाण्याचे स्रोत म्हणजे सर्वप्रथम सांगायचं झालं तर आमच्या गावामध्ये नदी आहे नदीचे पाणी कसं आहे मोब मुबलक प्रमाणात असते त्याच्यात आंघोळ पण केली जाते कपडे पण धुतले जातात आणि गुराढोरांना पिण्यासाठी सुद्धा उपयोगी पड पडते असे भरपूर पिण्याच्या पाय पाण्याचे फायदे आहेत आणि वेगवेगळे स्रोत जर म्हटलं तर आमच्या इथे नळयोजना आहे पाण्याची टाकी बोर म्हणजे समजा विहीर पण आहे आणि बोरवेल पण भरपूर आहेत आणि कसं आहे आता काही कोणाला वाटते बुवा उन्हाळ्यात तर पाण्याची टंचाई जी असते त्याच्यामुळे काही कधी लाईल कट असते कधी काहीही असते त्याचे प्रॉब्लेम आता कसं आहे लोक सहन क करायची लोकांची मानसिकता राहिलेली नसते त्याच्यामुळे कसं आहे लोकांनी घरगुती बोरवेलसुद्धा जास्तीत जास्त म्हणजे जवळपास पंचाहत्तर टक्के लोकांनी घरगुती बोअरवेल मारल्या म्हणजे घरचीच आपला बटन दाबलं की आपला बुवा स्वतः पुरतं पाणी केव्हाही अव्हेलेबल दिवसा रात्री जेव्हा म्हटलं आपण तेव्हा पाणी मिळू शकते आणि दुसरं म्हणजे गावात हॅन्डपंप आहेत हॅन्डपंपसुद्धा त्याला काही लाईन लागत नाही काही नाही लाईन असो नसो आपलं हापसलं की पाणी वर करून जेव्हा जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा आपण घेऊ शकतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण वर्षभर पाणी घेऊ शकतो